मी राहतो त्या ठिकाणापासून जवळपास सात किलोमीटरवर एक हायकिंग मार्ग आहे तो एक छोटा डोंगर आहे जिथे झाडं दगडाळ पायवाट आणि थोडं चढणं आहे तिथे जायचं झालं की मी गाडीने जातो कारण गाडीने गेलं की वेळ वाचतो थकवा कमी होतो पाय गेल्यास खूप वेळ लागतो आणि डोंगर चाढायला एकदम लागतो गाडी थोड्या अंतरापर्यंत जाते आणि मग तिथूनच चालत हायकिंग सुरू होतो तिथे गेल्यावर निसर्गाच्या सौंदर्यात शांतता आणि ताजी हवा खूप छान वाटते हायकिंग केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि मनही प्रसन्न होते त्यामुळे वेळ मिळाला की मी तिथे जायचा प्रयत्न करतो गाडीने जाणं सोयीची वाटतं म्हणून मी तसं करतो